हॅलो हां अरे रुपेश कुठे आहेस हां मग घराची लाईट बिल वगैरे भेटले भ भरलेस की नाही आणि मेड वगैरे भेटली की नाही हा कारण घरामध्ये जरा कचरा वगैरे स साफसफाई नीट कर बाबा आणि मी काय म्हणते आणि मी काय म्हणते ते एल आय सीचं वगैरे हप्ते काय कोण करत आहे भरत आहे कोण मग किती किती हप्ता किती आपल्याला भरायला आला किती आहे हप्ता हा तुझा एकट्याचा की माझा पण मी माझा चेक केला नाही कारण आता माझं पण भरावं लागेल सेम एकत्र दोघांचा प्रिमियम एकत्र पण भरता येईल तू जरा एल आय सी ऑफिसला जाशील का नाही एक काम करू तू एल आय सी ऑफिसला जा लायटीचा बिल आहे ना ते पण तुला भरायचं आहे ते पण भर आणि मेडसाठी मी कोणाला ब तिकडे बघायला सांगू का नाही कामं काय काय करायचे आहेत ते पण सांगशील आणि जो खालचा ईस्त्रीवाला आहे त्याच्याकडे कपडे द्यायचे आहेत का तू रेग्युलर म्हणजे महिन्याचं लावायचं आहे बरं आणि क म्हणजे मंथली किती म्हणजे वीकली किती कपडे असतील अप ॲप्रॉक्सिमेटली ओके आणि तुला रेग्युलरली दूध वगैरे त्याचं काय हवं आहे का भा करून द्यायचं आहे का हो कारण माझं एका काकींशी बोलणं झालं होतं बाजूवाल्या तर त्या म्हणत होत्या की तुम्हाला दूध लावायचं आहे का म्हणून त्यांना काय सांगू मी चालेल ना आणि मला त्या काकांचा फोन आलेलं लाईट बिलवाल्या काकांचा म्हणे तू दोन महिन्याचं लाईट बिल भरलं नाही आहेस हो ऑलमोस्ट तुला कायतरी टोटल मिळून हो पण चेक तरी कर ॲटलिस्ट किती पेमेंट आलं आहे

हां आणि आधी मला सांग पेमेंट कारण का तुला त्याच्यावरती माईट बी दंड पण लागला आहे चाळीस रुपयाचा येस येस दंड लागला आहे तुला त्याच्यावर हां तो एकदा चेक कर आणि मला सांग आणि हा आणखी एक उद्या जेव्हा तू बा म्हणजे बाज बाजारात वगैरे गेलास तर त्या मा बाईला कामवाल्या बाईला मॉप वगैरे हे सगळं लागणार आहे ते सामान पण ओके ठीक आहे बाकी मग उद्या तुला मी फोन करते हां बरं